हॅलो मी सुमती सुनील गावकर म्हणते आहे मला काही ठाण्यातून गिफ्ट घ्यायचे आहे तर मी ते कुठून घेऊ शकते ओके हेल हां ठीक आहे पण तिथे जायचे कसं

अच्छा हां हां ठीक आहे हां मला माझ्या घरी छोटी छोटी मुलं आहेत वयस्कर माणसं आहेत त्यांच्यासाठी काही साड्या काही गिफ्ट घ्यायचे आहेत तर ते तिथे मिळू शकतील का आ ते कितीपर्यंत मिळू शकतील जास्ती महाग आहेत का ते ते ठीक आहे आम तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मी आम्ही जाऊन बघ बघतो ओके पाय